जर मला मधमश् मधमाशी चावली असेल तर मी सुरवातीच्या काळामध्ये मधमाशी चावली की काळी मातीचा अररव मा गारा हा जिथे चावली तिथे लाव लावल्यामुळे ते थंड होऊन आपल्याला जी आग होते ती थंडी हो होते पुन्हा आणखीन आ असे म्हणतात की ते लोखंडी वस्तू आ त्याच्यावरून उतरवल्यानेही आग कमी होते त्याच्यामुळे मग मी ती अशी उतरून घेते